खरं तर आज आठवड्याचं शेवटचं दिवस आहे आणि मी घराच्या घरच्या घरी आराम करत होते पूर्ण आठवडा कामाच्या दगदगीत पूर्ण असा निघून गेला त्यामुळे आता काहीतरी छान आरामदायी आणि मनोरंजात्मक पाहायला असं पाहिजे असं माझ्या डोक्यात विचार आला कारण की आठवडावर पूर्ण घरची कामे बाहेरची कामे या सगळ्यात एवढे व्यस्त असतो की टाईमच भेटत नाही की दुसरं काही करायला नवीन असं काही करायला त्यामुळे आज ठरवलं की आज काहीतरी मनोरंजात्म मनोरंजनात्मक पाहायला पाहिजे नवीन मालिका शोधण्यात मात्र एकदम गोंधळ झाला माझा मी ठरवलेलं की आज काहीतरी नवीन मालिका बघायची माझ्याकडे अनेक पर्याय होते आणि त्यातून एक निवडणे हे एकदम कठीण होऊन बसलं होतं माझ्यासाठी कधीकधी विचार येतो की काही हलकंफुलकं पाहावं ज्यात थोडं हसण्याची गोंंधळाची आणि मजा करण्याची संधी मिळेल खूप असं गलबल डोक्यामध्ये चालला होता असं काहीतरी वेगळं बघण्याची इच्छा होती पण अजूनही काही गंभीर आणि थोडं विचार रवन पाहण्याचं असं पण वाटत होतं तेव्हा विचार येतो की काही रोमांचक किंवा रहस्यमय सिरीज पहावं का ज्यामुळे आम माझं मन गुंतलेलं राहील असं मला भरपूर असं पर्यायाने मी भारावून गेले होते मला कळत नव्हतं की नेमकं काय बघावं काहीतरी निवडताना कथा पात्र आणि वाचनाची शैली किती जिवंत आणि आकर्षण आहे हे सगळं मनात आहे पण कुठून सुरू करावं हा मोठा प्रश्न होता आता तुम्ही कशी शिफ काही शिफारस मला देऊ शकता का कुठून सुरावं सुरू करावं हे समजत नाही आहे माझ्याकडे अनेक पर्याय होते जसे की हिंदी मालिका पाहणे मराठी पाहणे मराठीमध्ये तर अजून एक अजून एक नवीन नवीन ते देत आहेत नाही तर माझ्या डोक्यात अजून काही प्रश्न होते जसे की इंग्लिश शिरीज सिरीज पाहणे ज्या आत्ता नवीन नवीन मार्केटमध्ये येत आहेत त्या पण म्हणजे काही रहस्यमय आहेत काही रोमांचक आहेत काही हास्यास्पद आहेत मग एकदम माझ्या डोक्यात मी भारावून गेले होती की कुठल्या बघायचं ते मला कळत नव्हतं तर तुमच्या अनुभवावरून काही सिरीज आहेत की ज्यात तुमचं मन वेधून घेतात आणि तुम्हाला आनंद देतात तुम्ही मला सांगू शकता का